टी व्ही जे आहे तर ते आता प्रत्येक घरी झालेली आहे तर त्याच्यामध्ये आता आई वडील तर ते पाहताच पाहतातच सिरियल वगैरे हे ते पिच्चर वगैरे तसंच पण ते आई वडिलांचे संस्कार हे मुलांना झालेले आहे तर मुलं पण ते टी व्ही उठल्यापासून चालूच असते तर ते पण कार्टूनमध्ये जास्तच अट्रॅक्शन असते त्यांना तर ते ते पाहतातच आणि ते कार्टून असं आहे की जे कोणी ते पाहील आपण जरी पाहिला आपल्या एजनुसार तरी ते पाहावसंच वाटतं तर कितीकही वेळ एक तास दोन तास जरी दिला तरी त्याला कमीच वाटते त्याच्यामुळे ते मुलं तिकडे जास्त हे होतात तर ते टी व्ही आणि परत जे सिरेली आहे तर सिरिलचं कसं असते की एक आज आज पाहिलं की उद्या त्याच्यामध्ये काय झालेलं आहे पुढचा भाग असं ते अट्रॅक्शन असतेच तर त्याच्यामुळे ते सिरिअल पण माझ्या मते गलतच आहे परत त्याच्यामध्ये कसं आहे ते सासू सुनांचा वगैरे हे दाखवतात भांडण वगैरे तर काही नवीन सुना ज्या आहे तर त्या पण त्या तशाच वागायला पाहतात परत जो वेळ आहे तो जेवणाचा आहे ते स्वयंपाक वगैरे काही महिला स्वयंपाक वगैरे मिस करून ते टी व्हीची सिरियल पाहतात आणि त्या सिरेल नुसार सिरिल झाल्यावरच त्यांच्या घरी कुकर होईल हे होईल असं ते त्यांचा वेळ ठरलेला असते तर त्याच्यामुळे ते पण सिरेलचं वेड बेकार आहे तर माझ्या मते मला असं वाटते की आपला वेळ हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तर तो वेळ आपण कुठं दिलेला दिला पाहिजे कुठं नाही दिला पाहिजे ते कळलं पाहिजे आणि आपल्यावरूनच आपले आपल्यापासूनच आपले मुलं शिकतात तर ते टी व्ही आहे जे न्यूज वगैरे आहे ते ठीक आहे परत त्याच्यामध्ये जी ॲड दाखवतात कार्टूनमध्ये पण ॲड येतात पिचरमध्ये पण ॲड येतात सिरियलमध्ये पण ॲड येतात त प ती ॲड पण अशी आहे की न पाहण्यासारखी आहे पण आजकाल आज सिरियल पण तशीच आहे पिक्चर पण तसं आहे असं सगळी फॅमिली मिळून पाहण्यालायक एकही सिरियल राहिलेली नाही आहे तर त्याच्यामुळे माझं ते टी व्ही कोणी पाहायची न कोणासमोर पाहायची त्याचा तो विचारच आहे एक तारेक तारक मेहता जर सिरेल जर सोडली तर बाकी सगळे सिरेल ही फॅमिलीमध्ये पाहण्यायोग्य नाही आहे